हां बोला हो मॅडम काय काय आम्ही तुमचं सेवेत उप उपलब्ध आहे बोला तुम्हाला काय पाहिजे अच्छा हो मॅडम आमच्याकडे होम डिलेवरीची सेवा उपलब्ध आहे पण त्याची काय अट आहे तुम्हाला त्याच्यासाठी दोन हजाराच्या वरतीच किराणा उप करायला लागेल जर तुमची लिमिट दोन हजाराच्यावरती गेली तर आम्ही तुम्हाला किराणा घरापर्यंत पोहोचवू शकतो जर दोन हजाराच्या कमी झाला किराणा तर तुम्हाला येऊन घेऊन जायला लागेल अच्छा मॅडम ठीक आहे आम्ही ओके मॅडम आम आमच्याकडे आहे मग तुमच्यासाठी आम्ही पाठवून देऊ घरी घरपोच किराणा तर दिवाळीच्या तशाही खूप ऑफर चालू आहेत जर तुमचा किराणा खरंच जर तिथपर्यंत गेला तर तुम्हाला ऑफर भेटणार त्याच्यावर दोन हजाराच्यावरती चार हजारापर्यंत जर किराणा केला तुम्ही तर त्याच्यावर कुपन्स ॲव्हेलेबल आहे चार हजार पाच हजार तर कुपन्स जर लकी ड्रॉ पण आहे जर कूपन भेटेल त्यांना काय पैसे कॅश वगैरे पण भेटू शकतं किंवा काही गिफ्ट्स वगैरे पण भेटू शकतात आणि लकी ड्रॉवाल्यांना साड्या वगैरे असं काही देणार आहे दुकानाकडून तर तुमच्यासाठी उत उत्तम होईल हे तर तुम्हाला तुम्हाला काय काय हवं आहे त्याची तुम्ही मला फक्त यादी पाठवायची आहे दुसरं काहीच तुम्हाला करायचं नाही तुम्ही आम्ही आमचे नेहमीचे कस्टमर आहे आम्ही तुमाला लवकरात लवकर पाठवून देऊ किराणा तुमच्या घरापर्यंत तर तुम्ही मला ॲड्रेस वगैरे कुठं प पोहोच पाहाच पाठवायचं आहे किराणा सांगू शकता का जरा ओके आशय पाड्यामध्ये ओके ओके ओके असं तर तुमचा ॲड्रेस आहेच आम ओके ओके चालेल मॅडम तर तुम्ही एक काम करा तुम्ही मला वॉट्सअपला तुमची यादी सामानाची पाठवून द्या मी तुम्हाला किराणा दोन चार दिवसात थोडा उशीर झाला तर थोडं समजून घ्या कारण दिवाळीचं जरा गोंधळ चालला आहे पण तुम्ही आम्ही आमचे नेहमीचे कस्टमर आहे तर आम्ही प्रयत्न करू की आम्ही तुमचं तुमचं किराणा लवकरात लवकर घरी पोहोचवू जर दोन दिवसाचे तीन दिवस झाले तसं आम्हा आम्हाला डिले झाला तर आम्ही तुम्हाला कॉल वगैरे मॅसेजवर कनेक्ट करत राहू की हां आणि जर तिकडे नेण्यासाठी जर ड्रायव्हरला काही प्रॉब्लेम झाला तर प्लीज त्याला थोडं कनेक्ट करून थोडं गाईड करायचं ओके ओके चालेल तर तुम्ही मला पा पाठवून द्या वॉट्सअपवर सगळं सामानाची यादी आणि कॉल केल्याबद्दल धन्यवाद हो हो ओके ओके मॅडम तुमची तुमचं किराणा आम्ही लवकर पाठवून देऊ काही टेन्शन घेऊ नका चला प्रियांका स्टोरमध्ये कॉल केल्यासाठी धन्यवाद